पुस्तकातील मला आवडणाऱ्या अवतरण म्हणजे पूर्णविराम खरंच पूर्णविराम आला म्हणजे तो टॉपिक संपतो आणि जीवनाशी संबंधित पण असंच आहे आपण नेहमी एखादे भाषण चालू असेल किंवा काहीही कार्य चालू असेल तर ते संपायची वाट बघत असतो एकदा ते संपले की आपल्याला खूप हायसे वाटते आणि त्यामुळेच फुलस्टॉप म्हणजेच पूर्णविराम हे माझे आवतडे आवडते अवतरण आहे